होय मला माझ्या भावी पिढीला अनेक महत्त्वाची पुस्तके सुचवायला आवडली त्या मागचं कारणही असं की हल्ली मुलं मोबाईलमध्ये बिझी होतात परंतु वाचन त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये सामाजिक आर्थिक राजकीय घडामोडींबद्दल असणारी पुस्तके त्यांनी नक्कीच वाचली पाहिजे जेणेकरून आजूबाजूला घडणाऱ्या घटना त्यात त्यातून वाचतो तशी होणारी चित्रं त्यांच्या नक्कीच डोळ्यासमोर येईल त्यामध्ये संविधान असेल मग संविधानावरती अनेक पुस्तके लिहिली आहेत ती त्या त्यांचे वाचन त्यांनी खूप छान प्रकारे करायला हवे कारण त्यातून त्यांना अनेक कायद्यांची माहिती होईल संविधान हे नेमकेपणाने कशासाठी ते फक्त आज ते फक्त वाचण्यासाठी ऐकण्यासाठी नाहीत तर स्वत मध्ये आजमवण्यासाठी आहे याची जाणीव देखील मुलांना होईल इंग्रजी वाचनावर मुलांचा खूप कमी भर आहे इंग्रजी वाचनाने त्यांची इं त्यांची प्रगती होईल त्यांना त्यांचे वाचन सुधारेल तसेच हिंदी मराठी या पुस्तकांचे त्यांनी वाचन करणे गरजेचे आहे राजकीय गोष्टीवर असणारी पुस्तके तसेच वास्तवदर्शन चित्रण करणारी पुस्तके त्यामध्ये अनेक कादंबऱ्या असतील ज्या ज्यातून त्यांना नुकीच काहीतरी संदेश भेटेल भावी पिढीला येणाऱ्या गोष्टी भावी पिढीला होणाऱ्या काळात येणारी आव्हाने तसेच अनेक गोष्टींना सामोरे जायचं बळ या पुस्तकाच्या वाचनातून नक्कीच मिळेल त्यासाठी मग संविधान संविधान निर्मितीपासून ते संविधान किंवा लोकशाही कशाप्रकारे चालते आणि खरंच आपल्या देशात लोकशाही आहे का लोकशाहीचा खरंच विकास होतो आहे का लोकशाही म्हणजे नेमकी शाही लोकांची नाही तर लोकशाही कशाप्रकारे हवी याचे ज्ञान या याचे ज्ञान भावी पिढीला संविधानातील पुस्तकातूनच मिळेल त्यासाठी या पुस्तकांचे वाचन करणे देखील खूप गरजेचे आहे लोकशाहीवर असणारी अनेक पुस्तके किंवा मुले एखादी एखादे स्पर्धेसाठी रोल प्ले रोल ॲक्ट करत असतात त्यामध्ये अंजली पेंडसे यांचे देहबोली वगैरे अशा नावाची जी पुस्तकं आहे ती त्यांचे सुद्धा त्यांनी वाचन केले पाहिजे जेणेकरूण त्यांना याचा फायदा नक्कीच होईल सामाजिक आर्थिक घडामोडी विषयी पुस्तके त्यांनी वाचली पाहिजेत